हां बोला की

सिद्धेश्वर डॅम बघा तर शंभर किलोमीटर आहे तिथे ते किलोमीटरनं पडेल तुम्हाला पंधरा रुपये किलोमीट पंधरा हां आपल्याकडं आहे एर्टिगा

नाही लगेच म्हणजे तसं काय विषय नाही पैसे मग हां पैसे वाढतील म्हणलं की हजार रुपये वाढतात अन ते चौक पूर्ण असं डायरेक्ट जर समज परत वापस यायचं तर असं दोन हजार रुपये पडते

किलोमीटरनं पंधरा रुपये किलोमीटर आहे शंभर किलोमीटरचे पाहाना किती व्हायला

तर थांबायचं जर असंल तर हजार रुपये वाढते म्हणजे अडीच हजार रुपये तीन हजार रुपयात पडून जाईल तुम्हाला हां तसं रोड गीड खराब आहे तिकडं डबल पोलिस हा टोल वगैरे सगळं

हां ठीक आहे बरं बरं